हां मॅडम आनंद बोलतो बोला हां मॅळम बोला ना

हां मॅळम आहे ना आपल्याकडे आहे यवतमाळमध्ये आहे हायवे टच आहे सिटीमध्ये आहे तर तुम्हाला कोणत्या प्रकारची पाहिजे तुम्हाला फार्म हाऊस पाहिजे शेती पाहिजे की बनलेलं घर पाहिजे की फ्लॅट पाहिजे तसं सांगा मी तुम्हाला तसं इन्फमेशन देतो

बघा मॅडम आपल्याकडे रेडिमेटमध्ये सिटीमध्ये आहे छान एरियामध्ये आहे आपल्याकडे हजार स्क्वेअर फीट बाराशे फीट पंधराशे फीट आणि फ्लॅट आहे आपल्याकडे सातशे फीट हजार स्क्वेअर फीटपर्यंत हां मॅम वन बी एच केमध्ये तर नाही पण टू बी एच के थ्री बी एच के फोर बी एच के यामध्ये मिळून जाणार हां आणि आपल्याकडं डेट पण फार कमी आहेत तर मी तुम्हाला च चांगल्या रेटमध्ये प्रोव्हाईट करू शकतो बघा जर तुम्हाला टू बी एच के पाहिजे असेल सिटीमध्ये फुल्ली फर्निश्ड तर ते तुम्हाला येणार चाळीस लाखपर्यंत जर थ्री बी एच के पाहिजे असणार तर ते पन्नास लाखपर्यंत येणार हां अच्छा ठीक आहे मॅडम हां हां मॅडम फार्म हाऊस पण आहेत आपल्याकडे

आपल्याकडे हायवे टच हायवे टच फार्म हाऊस आहेत छान एरिया आहे तिथला ह दहा हजार स्क्वेअर फीट पंधरा हजार स्क्वेअर फीट अशामध्ये ते फार्म हाऊस आहे त्याच्यामध्ये स्विमिंग पूल इन्क्ल्यूड आहे फुल्ली फर्निश्ड

डिस्काऊंट होऊन जाणार मॅडम पाच पर्सेंट त्याच्यापेक्षा जास्त नाही होऊ शकणार ठीक आहे

जर तुमच्याकडे उद्या वेळ असणार ती तर आपण उद्या जाऊ शकतो उद्या दोन वाजता जर फ्री असणार तर उद्या येऊन जा तुम्ही मी तुम्हाला दाखवतो फार्म हाऊस फ्लॅट आणि प्लॉट तिन्ही पण ठीक आहे हो हो चला ठीक आहे हो बाय बाय